नाही मी पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडून बघून पुस्तकाला जोखता येत नाही कारण कुण्या एका महान विज्ञानाने सांगितल्या आहे की डोंट जज बुक बाय इट्स कवर त्यामुळे माझा पूर्ण विश्वास त्या गोष्टीवर बसलेला असून मी कधीही मुखपृष्ठाकडे बघून बुक जोखत नाही कारण की आपण जे मुखपृष्ठ बघतो ते फक्त एका लिहिणाऱ्यांच्या नजरेतून दाखवलेलं असते की माझ्या मुखपृष्ठावर या गोष्टी असायला हव्यात परंतु मला जास्त आवड असते ती आतमध्ये बुक्समध्ये काय लिहिलेलं आहे हो मान्य करतो की मु मुखपृष्ठावर ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्यामुळे बरेच लोक एन्फ्लुअन्स होतात की याचं मुखपृष्ठ छान आहे आणि आतमध्ये पण जास्त चांगला कंटेंट असेल असं सर्वांची मान्यता आहे परंतु माझे असे म्हणणे आहे की आपण मुखपृष्ठ न जोखता त्यामध्ये आतमध्ये लिहिलेला कंटेंट त्यामध्ये लिहिलेली माहिती लेखकाने आपल्याला सांगण्याचा जो काही प्रयत्न केला आहे हे त्या पुस्तकात असायला आ आपण बघायला पाहिजे ना की मुखपृष्ठाकडे बघून आपण पुस्तकाला जोक जोखायला पाहिजे माझे असं म्हणणे आहे की आपण सर्वांनी आतमधला कंटेंट वाचावा हो काही वेळा माझी चूक झालेली आहे की मी पुष् पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे बघून पुस्तक जोखलेलं आहे की हे पुस्तक फारसं चांगलं नसेल त्यामध्ये मला चांगलाच अनुभव आलेला आहे परंतु माझा सर्व अनुभव हा फोल ठरलेला असून मी त्यानंतर ती चूक कधीच केलेली नाही आहे मी मुखपृष्ठाकडे बघतो तर बघतोच परंतु आतमधला कंटेंट लिहिण्याची पद्धत आणि त्यामध्ये काय विशेषत लिहिलेला आहे या सर्व गोष्टींचा मी भान राहून अभ्यास करत असतो